हो सध्याचं सध्याचं जग हे विकसनशील जग होत आहे आणि सध्या तरी इंटरने इंटरनेटचा प्रभाव जास्त असल्यामुळे जगात विक जगाचा विकास होत आहे आणि हे बदललेलं दिसत आहे इंटरनेटमुळे बऱ्याचशा गोष्टी अशा सहज मिळत आहे आधी ज्या गोष्टी मिळायला खूप वेळ लागायचा आता त्या गोष्टी काही क्षणात काही काही वेळातच आपल्याला लवकर भेटून जातात आणि ज्या गोष्टीची आपल्याला आधी काहीही माहिती नव्हती अशा गोष्टीची माहिती आपण किंवा एखाद्या गोष्टीची माहिती आपल्याला पूर्णपणे नाही आहे लगेच आपण इंटरनेटवर सर्च वगैरे करून त्या गोष्टीची आपण माहिती मिळवू शकतो आणि तेव्हाच आपण म्हण तेव्हाच त्या गोष्टी मम् मागे न सारता आपण त्या गोष्टीचा सामना करतो आणि पुढं जातो यामुळे आपल्याला सहज सहज सहज आपल्याला कोणतेही गोष्टीची माहिती होते त्यामुळे जग हे विकसनशील होत आहे आणि जग हे बदललेलं दिसत आहे